माझं लग्न झाल्यानंतर मला एक मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर माझं जे माझ्या घरची जे रूम आहे ते मॅडमला भाड्यानं दिली शिवणक्लाससाठी भाड्यानं दिल्यानंतर मी माझ्या सासऱ्यांना म्हटलं मामाजी मला बा शिवणक्लास शिकायचाय तर मग मीही नाव टाकलं त्या शिवणक्लासमध्ये ती मॅडम म्हणत होती मला का तुम्ही ही शिवा ताई तुम्हीही शिवा ताई मग मीही टाकलं नाव नाव टाकल्यानंतर ते मॅडम मस्त खूप रंगरंगात मला शिकवत होती हे असं ते तसं त्या मुली येत होत्या त्या मुलीला पण शिकवत होत्या त्या मुली गेल्यानंतर मग मी एकटी राहत होती त्या मॅडम मग इथं घरच्यासारखंच होत्या त्या था मला शिकवत होत्या हे असं करायचं ते तसं करायचं पूर्ण एकटीचाच क्लास मग घेत होत्या मग त्या सांगत होत्या हे असं शिवावं लागते ते तसं शिवावं लागते वहिनी हे असं करावं लागते ते तसं मग मी पण शिकली शिकल्यानंतर मला त्याच्यात खूप गोडी मिरा मिळाली मग मी अजून उल्हासली का बा नाही आपल्याला ब्लाऊजच शिवायचं आहे मग आपल्या घरी मशीन पाहिजे मशीन होती माझ्याजवळ मला त्यांनीच मशीन दिली का ही माझी मशीन घ्या बा आणि तुम्ही इथं शिवा म्हणून मला त्याची गोडी निर्माण झाली माझ्या घरी असल्यानंतर मला खूप उल्हास आला का चला बा आपणही शिकला जा आपलंही शिकलं जातं इथं मग शिकल्यानंतर आम्ही डिप्लोमा पण मिळाला मला डिप्लोमा मिळाल्यानंतर अजून माझा उल्हास वाढला मग मशीन भेटली मला मशीन भेटल्यानंतर मग शिवून शिवणक्लास मीही सुरू केला ब्लाऊज शिवणं पहिले आपले शिलास मारो पेटीकोटवर झालं हे झालं ते झालं शिलाई मारणं शिकली शिलाई मारल्यानंतर मग ब्लाऊजही शिवते शिवले ब्लाऊज शिवल्यानंतर आता तर सगळं शिवताच येत समजा ड्रेसही शिवता येते ब्लाऊजही शिवतो फक्त आता गळे रंगरंगाचे ब्लाऊजचे गळे शिकायचे मला तेही शिकून राहिली